उन्हाळा म्हणजे वेगवेगळे पेय पिण्याचा सरबत पिण्याचा काळ तर यातील सगळ्यात मला आवडणारं पेय म्हणजे लिंबू सरबत त्याचं मुख्य कारण म्हणजे अगदी साधे सोपे सहज उपलब्ध असतील असे त्याचे घटक पदार्थ लिंबू साखर पाणी आणि आवडत असल्यास वेलची ह्या चार पदार्थांमुळे आपण सुंदर लिंबू सरबत तयार करू शकतो आणि त्याचा उन्हाळ्यात आनंद घेऊ शकतो लिंबातून आपल्याला क जीवनसत्व मिळतं हा एक फायदा आहेच त्याचबरोबर लिंबू सहज कुठे उपलब्ध असतं आणि यामध्ये कुठलाही कृत्रिम प्रकार किंवा पदार्थ आपण वापरलेलं नाही तर संपूर्णपणे नैसर्गिक पदार्थांपासून केलेलं असल्यामुळे मला हे जास्त आवडतं कुठलंही कृत्रिम रंग किंवा वास घातलेल्या पेयापेक्षा म्हणूनच लिंबू सरबत नेहमीच सरस ठरतं